मला पिकनिक स्पॉट म्हणजे तसं कन्याकुमारी झालं तिरूपती बालाजी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला अशा जुन्या काही आठवणी या जुन्या काही गोष्टी ह्या ज्या ऐतिहासिक आपण कधी पाहिलेल्या नाही आहे आपल्या वर्षानुवर्षे हजार वर्षांपूर्वी अशा काही ठिकाणे आहेत तिथे मला जायला आवडते समुद्राच्या किनाऱ्यापट्ट्यावर जायला आवडते कारण तिथं पाणी राहतो त्यामध्ये मस्ती करायला आवडतं आणि मंदिरं वगैरे म्हटलं की जर ते मंदिरं झालं तर जसं खूप जुने मंदिरं जसं मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर झालं तिरुपती बालाजी झालं त्याच्यानंतर तुळजापूरच्या देवी तुळजापूरचं मंदिर झालं रेणुका मंदिर हे गडावर आहेत मंदिर रेणुका मंदिर त्यामुळे गडावर चढायला तसंच सप्तशृंगीचं मंदिर ते पण सुद्धा गडावर आहे ते चढण्यात वगैरे मजा येतं जसं महाशिवरात्रीला महादेवाची यात्रा निघतं तर तेव्हा ते तिथे जायला आवडतं सालबर्डी आहे छोटा महादेव मोठा महादेव पचमढीला आहे तर अशा ठिकाणी मला जायला आवडतं